अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रणाली कशी आहे अशा कशी आहे तर कोणत्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आणि कशा उपलब्ध आणि कोणत्या सेवा कशा उपलब्ध होतात तर आपण म्हणजे सरकारी हॉस्पिटलमधल्या अमरावती जिल्ह्यामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप चांगला सेवा उपलब्ध होतात कारण म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारचे औषध गोळ्याही उपलब्ध आहेत आणि तिथं पेशंटची काळजीही खूप लवकर घेतल्या जातो आणि जिथं पेशंटला ॲडमिटही लवकर केल्या जातो तर तिथं म्हणजे अमरावती जिल्ह्यामधील हॉस्पिटलांमध्ये स्व स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे पाळल्या जातो आणि असे वेगवेगळे म्हणजे काही हे आहेत की ते चांगल्या प्रकारे त्यांच्या इकडं उपलब्ध होतात आणि चांगल्या प्रकारे ते असं दवाखान्यामध्ये नियमही पाळल्या जातात आणि स्वच्छता पाळल्या जाते